वाशिम जिल्ह्यामध्ये लोकप्रिय असे बहुतसे उपक्रम होत असतात जसे महापुरुषांच्या जयंत्या तसेच पुण्यतिथ्या यांच्यानिमित्त क्रीडास्पर्धा घेण्यात येते तसेच ज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्वच्छन सिरीज घेतली जाते आणि जो त्या सिरीजमध्ये नंबर पटकावेल त्याला पारितोषिकसुद्धा देण्यात येते अशा अनेक स्पर्धा अनेक निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि खेळ स्पर्धादेखील घेण्यात येते आणि तसेच प्रबोधनाचे प्रोग्रॅमसुद्धा घेण्यात येते आणि त्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती होऊन प्रबोधन करण्यात येते